पावसाच्या काळात पुरापासून वाजण्या्साटी आमी बऱ्याच प्रकारच्या उपायोजना करू जसे की मोठमोठ्या ज्या नद्या असतात त्यांचा पाणी मोठ्या नदीला मोठ्या समुद्राला जाऊन मिळायची व्यवस्था करू त्याच्यानंतर की आपल्या परिसरात जे मोठे मोठे खड्डे असतात ते बुजून घेऊ व चांगला रोड तयार करू जेणेकरून कुठेही पाणी साठणार ना व त्यामुळे पुराची परिस्थिती जास्त पावसामुळे ते पाणी आपल्या घरात शिरणार नाही पुूर येणार नाही आणि त्यानंतरच आपल्या घराचे बांधकामही व्यवस्थित करू घराचा जो उंबरठा आहे तो जास्त उंच करू त्याच्यामुळे घरात कधी पाणी शिरणार नाही अशा बऱ्याच प्रकारच्या उपायोजना आपण पावसाच्या काळात करू शकतो